मूळच हे आमचं मूळच गाव आहे ग् तिथलं ग्रामस्थान जटाशंकर महादेवाचं मंदिर आहे तिथं दर वर्षाला चैत्री पौर्णिमेला मोठी यात्रा भरते आहे तिथं कीर्तन होतं आणि म्हणजे न् जे पूर्ण महाराष्ट्रात जिथं कुठं असतील इथले परगावाला लोक नोकरीला गेलेले आहेत त्यावेळेस दर्शनासाठी येतात काठी म्हणून तिथं जटाशंकराची काठी उभी असते आहे यात्रा मोठी होते आहे पालखी ते आणि सोहळा असतो आहे सगळा आणि ग्रामदैवत असल्यामुळं तिथं अभिषेक ते आणि पूजा सगळं व् होतं आणि उमरगा तालुक्यात हे गाव सात किलोमिटरवर आहे कर्नाटक बाउंड्रीपाशी आ गाव आहे धाराशिव जिल्हा